हॅलो ॲक्च्युली तुम्ही प्राची गाडी गाईड बोलत आहे का टुरिस्ट गाईड हॅलो माझं नाव सिद्धी मला ॲक्चुअली मुन्नारजवळ फिरायला यायचं हॅलो माझा आवाज येतो आहे ॲक्चुअली मला मुन्नारजवळ फिरायला यायचं होतं आणि मला चौकशी करायची होती त्याच्याबद्दल ॲक्चुअली मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघीच येणार आहोत तर मी तिच्याशी पण बोलून तुम्हाला सांगेन कुठला टाईम आम्हाला आहे कन्विनिएंट त्यानुसार तर तुम्ही फेब्रुवारी आणि काय म्हणालात ऑक्टोबर ते फेब्रुवारी ओके ओके ओके आणि तिथे काय काय ठिकाणं आहेत म्हणजे आपण कुठे कुठे फिरू शकतो किती वेळ लागेल तुम्ही सांगू शकता का ओके ओके ओके हा हा हा ओके अच्छा हा हा हा ओके अच्छा ओके सहा ओके ओके ओके करू शकतो ओके ओके ॲक्चुली या पूर्ण ट्रीपला किती दिवस जातील आमचे म्हणजे ओके आणि त्यासाठी फी फी किती असेल ओके ओके तुमचा हा नंबर व्हाट्सअप आहे ना व्हाट्सअपला ओके मी मैत्रिणीशी बोलून तुम्हाला सांगते आम्हाला किती पॉईंट फिरायचे आहेत किती दिवसासाठी आणि आम्ही कधी येतो आहे ते ठीक आहे थँक्यू